मला हायकिंगसाठी जास्तीत जास्त जंगले आवडतात आणि समुद्रकिनारा आवडतो कारण की जंगलांमध्ये तुम्ही जेव्हा जातात तर जंगलांमध्ये तुम्हाला जास्त स्ट्रगल करावा लागतो तुम्हाला जंगलामध्ये फिरताना हर एका गोष्टीची झाडांची माहिती मिळते वापस जंगलामध्ये तुम्ही तुम्हाला शिकार करायला पण मिळतो तुम्ही ते स्वतः अनुभवतात की शिकार कसा करायचा तुम्हाला वापस सगळ्या गोष्टींची स्ट्रगल करावे लागते मेहनत करावी लागते तिथे तुम्हाला घर बांधायचं असेल तर घर स्वतः वरून बांधावं लागतं त्याच्यासाठी तुम्हाला अनुभव मिळतो एक वापस समुद्रकिनाऱ्यावर जर गेलात तुम्ही समुद्र किना वरावरा तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत जाऊ शकता समुद्रकिनाऱ्यावर जर गेलो मी तर समुद्रकिनाऱ्यावर गेलो तर आम्ही इथं मग सूर्यास्त बघत असतो आणि सूर्यास्त बघितल्यावर समुद्रकिनाऱ्याच्या सूर्यास्त हा खूपच सुंदर दिसतो कारण की आपण इथून जेव्हा स्व स्त समुद्रकिनाऱ्यावरून बघतो तर मध्ये पाणी असतं आणि समोर असे मस्त पहाड असतो पहाडाच्या पहाडाच्या वरती ढग असतात अन ढगांच्या आतमध्ये तो सूर्य लपवायला लपायला जात असतो मावळायला जात असतो तर विचार करू शकतो आपण किती ते सुंदर दिसतो आणि ते सूर्य सुंदर नजारा आणि मला तो सूर्यास्त खूप आवडतो म्हणूनच मला इथे समुद्रकिनारा आणि जंगलांमध्ये जायला आवडतं